कशात ॲडमिशन करायची आहे तुला नर्स नर्सिंग आहे पॅरामेडिकल आहे जी एन एम आहे यम बी ए आहे नीट सी ई टी नीट सी ई टी काही नाही कोशन राहते बेसिक हां तुम्हाला नीट क्लियर करावं लागेल आधी सी ई टी सगळं चांगलं आहे पाण्याची व्यवस्था वगैरे हॉस्टेल वगैरे आहे दहा हजार पर इयर टेन थाऊजन

साठ हजार रुपये पर इयर

दोन दिवसात ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुम्ही मोबाईलवरती आहे पण इथे येऊनच भरावं लागेल हां ठीक आहे